बागेत आलेली फुले व फळे बागेत आलेली जी आमच्या फुले व फळे आहेत ते फुले फळे लावलेले आहेत ते जर ते त्याला जर फळे आली ते फळे आम्ही बाजारात शेतकऱ्यांना देतो स्वस्त दरानं आणि जे फुले जे फुले आलेले आहे ती आम्ही देव देव देवघरातसुद्धा वापरतो आणि इतर काही लोकांना पाहिजे असेल तर त्यांनासुद्धा ती फुले देतो आणि त्या फुलांचा एक चांगला फुले जास्त असतील तर त्या फुलांचा एक आम्ही चांगला हार बनवतो आणि देवघरात त्याचा वापर करतो हार बनवतो आणि जर कोणत्याही फुलवाल्याला किंवा फुले जर पाहिजे असेल तर त्यांनासुद्धा आम्ही स्वस्तदरामध्ये आम्ही ते फुलं त्यांना दरवेळी देतो आणि ते फळ फळांमध्ये आम्ही फळ जर असेल चांगलं तर त्या फळ फळाचं जर आमच्याकडं आंब्याचं झाडं आहे त्या आंब्याचं झाड दर उन्हाळ्याला चांगलं त्याला आंबा येत येत आणि आंब्याच्या झाडांचा आंब्याचं जे फळ आहे त्या मग आम्ही आमरस करतो किंवा त्याचे वेग वेगवेगळे असे पदार्थ करतो आंब्याचं वगे वेगवेगळ्या आंब्याचं लोणचं असेल किंवा आंब्याचं म्हणजे बनवतो आणि बरेच असं झाडं जे जे करवंदीसुद्धा येतात जांभळंसुद्धा येतात तिची झाडंसुद्धा येते ती झाडंसुद्धा ती आम्ही पावसाळ्यात आले की ती तोडून आम्ही खात असू आणि परत नारळाची झाडं असतात नारळाची झाडंसुद्धा तोडून ते नारळाची झाडं खूप फायद्याला असले ना नारळाची झाडंसुद्धा तोडून ते का नारळाची झाडं उतरवून ती आम्ही उन्हाळ्यात तर नारळ पाणी वगैरे पितो